हॅलो नमस्कार मी डॉक्टर निकिता पतंगे बोलते आहे यू एच ब्ल्यू सी हनुमान चौक येथून सर आपल्याला उद्या आपल्या सेंटरमध्ये लसीकरण घ्यायचं आहे तर इथे दोन आशा वर्कर लागतील तर तुम्ही रामनगरमधून दोन आशा वर्कर ह्यांची नियुक्त आपल्या सेंटरमध्ये करा त्याचप्रमाणे त्यांना येथे सोबत आणण्यासाठी इंजेक्शन्स त्यानंतर वायल्स आणि कॉटन स्वॅब हे सगळं त्यांच्याकडे पाठवून द्या त्यांना एक सोबत म्हणून एक एम पी डब्ल्यू आणि एक स्टाफ नर्स यांचा देखील आपल्याला काम लागणार आहे तर अजून म्हटलं तर सर आपल्याला पेपर लागतील त्यामध्ये ए एन सीची नोंदणी करावी लागेल आणि लाभार्थींची संख्या हे देखील पाहिजे